हॅलो पंजाब हॉटेलमधून बोलत आहे का सर मी उमा वाघमारे बोलत आहे सर मला काही जेवणाची ऑर्डर द्यायची होती तुमच्याकडे हो सर वरण भात मसाला वांगी आणि पोळी हो सर तर मला कसं घरपोच सेवा पाहिजे आहे तुम्ही होम डिलेव्हरी करता ना हां ठीक आहे ना सर पण माझ्या घरापासून हा हॉटेल थोडा लांब आहे आणि इथपर्यंत येतपर्यंत तुमच्याकडलं जेवण थंड होईल नाही होणार कसं सर थंड मला थंड जेवण नको त्याच्यासाठी तुम्ही इन्स्युलेटेड पिशव्यामध्ये ते जेवण पाठवाल का हं म्हणजे कसं आहे त्याच्यात जास्त वेळ गरम राहते ना आणि सुमारे तुमच्या हॉटेलपासून माझ्या घर अर्ध्या तासाच्या दुरीवर आहे आणि माझ्या जवळपास कुठला हॉटेलही नाही आहे म्हणून मला तेवढ्या लांबून मागवायचे आहे पण इथ येतपर्यंत मला थोडं डाऊटच होतं की जेवण गरम राहील की नाही अच्छा ठीक आहे ना सर तुम्ही पाठवा इन्स्युलंट पॅक पॅकिंगमध्ये त्याच्यात थंड नाही होत ना द लव लवकर जास्त वेळ गरम राहते ना ठीक आहे सर पाठवा आणि हा माझा व्हॉटस्अप नंबर आहे आणि तुम तुमचा पण व्हॉटस्अप नंबर आहे का तो हो ठीक आहे सर मी त्या तुमच्या व्हॉटस्अपवर माझा पत्ता आणि लोकेशन पाठवते आणि पैसे मी घरी आल्यावर होम डिलेवरी देईन ठीक आहे सर चालेल ना ठीक आहे सर धन्यवाद